रायगडमध्ये तर पिकाचा प्र बघितलंत तर प्रामुख्याने सगळी भात पी तांदुळ तांदुळाचंच पीक घेतात आणि तांदळ तांदुळाचं पीक घेत असताना सुद्धा त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आढळून येतात इंद्रायणी आहेत वाडा कोलम आहे किंवा अजून बरेचसे असे प्रकार आहेत ज्यांचा ते पीक घेतलं जातं आणि त्यात त्यामध्ये आता जास्त नफा देणारं पीक कोणतं ते तर मला कल्पना नाही कारण माझ्या आता आमच्या शेतीचं तर सगळं हे वडीलच बघतात त्याच्यामुळं आता त्यांनाच माहिती की जास्त नफा देणारं पीक कोणतं आहे

रायगडमध्ये तर तां प्रामुख्याने न आमच्या इकडं तर प्रामुख्याने तांदळाचंच पीक घेतला जातो आणि तांदळाचे बरेच सारे प्रकार इकडे घेतले जातात उत्पादन केले जातात